इज इट मिस पूजा पूजा गुड इव्हनिंग आय ॲम डॉक्टर हेमंत जोगळेकर प्रिंसिपल ऑफ सोमय्या कॉलेज मुंबई अँड धीस कॉल इज रिगार्डिंग आपला इंटरव्ह्यू घेऊ शकतो का मराठीमधून चालू शकेल आपल्याला तर मी सोमय्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल आहे आणि तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये सगळे डॉक्युमेंटस सगळे पेपर सबमिट केले आहेत तुमचे मार्क पण चांगले आहेत पण तुम्ही तुमचा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचा चॉईस आय टी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी दिला आहे तर मला जरा दोन तीन प्रश्न तुम्हाला या टेलिफोनिक इंटरव्ह्यूच्या माध्यमातनं विचारायचे होते कारण या आत्ता एकंदरीत सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे सगळं चालू असताना मुलांचा जास्ती ओघ आय टीलाच आहे आणि प्रिन्सिपॉल म्हणून माझं कर्तव्य आहे की बेस्ट ऑफ द बेस्ट स्टुडन्ट आम्हाला घ्यावे की ज्यांचं का त्यांना आय टी घ्यावंसं वाटतं आहे तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही तुमचे मार्क सी जी पी ए सगळं आमच्याकडे आहे पण तुम्हाला आय टीमध्ये ॲडमिशन घ्यावी हे तुम्हाला वाटतं आहे का तुमच्या पालकांना वाटतं आहे का तुमचा एखादी जवळची मैत्रीण तिथे गेली म्हणून वाटते का तुम्हाला वाटतं आहे आय टीमध्ये करियर करावं खरं सांगाल का

बरं बरोबर आहे

बरं

बर बर

हो हो हो हो हो हो नाही तुमचं आवड आय टीमध्ये हे मला तुमच्या डिटेल सांगण्यावरनं कळतं आहे परंतु तुम्ही म्हणालात की पुढे मागे तुम्हाला एम एससी आय टी वगैरे करावंसं वाटतं आहे तर तसंच तुम्हाला जे आता इ आर पी सोलुशन्स आहेत आय टीमध्ये म्हणजे जसं की अनेक कंपन्यांमध्ये सॅप प्रणाली आहे वेगवगळ्या टॅली आहे असं तुम्हाला शिकायची पण आवड आहे का म्हणजे अच्छा अरे वा हां हां हां अच्छा अच्छा

बरं बर बर बर

ठीक आहे ठीक आहे म्हणजे मला वाटतं माझ्या टेलिफोन इंटरव्ह्यूवरती जे काही मला पाहिजे होतं ते तुम्ही मुद्देसूद आणि ते जास्ती डिटेलमध्ये चांगली दिलेली आहे तर आता पुढची प्रोसिजर अशी असते की आम्ही सर्व मुलाखती टेलेफोनद्वारे सर्व विद्यार्थ्यांची घेऊच आणि एक आठवडाभरात जे शॉर्टलिस्टेड आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला संपर्क करू जो काही आमचा निर्णय असेल तो आणि जर का तो निर्णय होकारार्थी असेल तर तुम्हाला आमचा ॲडमिन ऑफिसमधनं फी भरायला आणि कागदपत्र ओरिजिनल जमा करायला सोमय्या कॉलेजमध्ये बोलावलं जाईल तोपर्यंत तुम्ही जरा थोडंसं वेटिंगवर असाल असं आपण समजू चालेल हो नक्की बघूया आपण बघूया बघूया धन्यवाद धन्यवाद